माझ्या बागेमध्ये विविध प्रकारची फुलझाडे त्याचप्रमाणे फळझाडेदेखील आहेत फुलझाडांचा विचार करता जाई जुई मोगरा कमळ जरबेलिआ त्याचप्रमाणे फळझाडांचा विचार करता माझ्या बागेमध्ये आंबा आहे चिकू आहे जांब आहे तसेच जांभळांचंदेखील झाड आहे माझ्या बागेमध्ये फुलझाडांमध्ये वेलीदेखील आहेत मग त्याठिकाणी मधुमालती हे जी वेल आहे तसेच कृष्णकमळाचीदेखील वेल आहे मधुमालतीचा विचार करता हे वेल माझ्या बागेला जे कंपाऊंड केलेलं आहे त्या कंपाऊंडवर पूर्णपणे सोडलेली आहे अन् ते छान अशी विविध रंगाची फुलं त्याठिकाणी मला पाहायला मिळतात कृष्णकमळदेखील तशाच पद्धतीने सोडलेलं आहे त्या कृष्णकमळाचा जेव्हा फुल येतं त्यावेळी त्याचा जो येणारा सुगंध आहे हा खूप मनमोहित करणारा असा सुगंध असतो आज आजूबाजूने जाणारी लोकं त्या फुलांकडे नेहमी पाहत असतात त्या सुगंधदेखील त्याचा घेत असतात आणि वातावरण अतिशय असं प्रसन्न होतं